व्हर्चुअल रियालिटी गेम खेळ खेळ असताना आम्ही खूप सार्या गोष्टी अनुभवल्या जसं की जेव्हा आम्ही तो रियालिटी व्हर्चुअल रियालिटी गॉगल जेव्हा मी घालतो तेव्हा असं वाटते की आम्ही खरंच रियालिटीमध्ये त्या गेमिंगमध्ये उतरलो आहे आणि सगळ्या गोष्टी माझ्या आमच्या समोर जसंच्या तसं एक रिअल टाईममध्ये घडत आहे जसं की मी जर कोणाला मारतो आहे तर रियल टाईममधे मारतो आहे असं वाटतं आहे किंवा मी जर कोणावर गन चालवत आहे किंवा डान्स करतो आहे ह्या खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या मी करतो ते हे असं वाटते की हे रियालिटीमध्ये आहे किंवा कोणी जर आमच्यावर काही मारत आहे या आमच्या मागत लागला आहे तर असं वाटतं की खरंच तो मागं लागलाय आपल्याला पकडण्यासाठी येतो आहे किंवा एक असा गेम आहे की आपण फर्स्ट फ्लोअरवरून डायरेक्ट शेवटच्या फ्लोअरवर जातो आणि तिथे मग आम्ही एका लाकडाच्या पट्टीवर चालत चालत समोर समोर जातो आणि बिल्डिंगच्या एकदम शेवटच्या टोकावर आतानी खाली बघतो असं वाटतं की मी खरंच पन्नासव्या मजल्यावरून खाली बघतो आहे आणि खूप भीती वाटते अशा व्हर्चुअल रियालिटी डेस्कटॉपचा अनुभव आहे हा गेम आहे